नऊ ऑगस्ट एकोणीसशे एकोणनव्वद सत्तावीस ऑक्टोम्बर एकोणीसशे चौऱ्याऐंशी तीन डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी सव्वीस जून एकोणीसशे ब्याण्णव सहा डिसेंबर एकोणीसशे बारा